मी छत्रपती शिवाजी महाराजांवरती श्रीमान योगी ही कादंबरी वाचलेली आहे आणि त्याच्यामध्ये महाराजांच्या जीवनामध्ये जे जे प्रसंग आले त्याने मला खरंच खूप मनापासून वाईट वाटलं की महाराजांनी किती लहान वयामध्ये अनेक मोहीमा जिंकल्या आणि मावळ्यांना घेऊन एवढ्या लहान वयामध्ये त्यांनी मोठी कामगिरी केली आणि खूप कमी आयुष्य लाभलेले महाराजनंतर जेव्हा तापाने किंवा ज्याला आपण ज्वर म्हणतो त्याच्याने त्यांचं निर्वाहन झालं तर तो क्षण खरंच त्या श्रीमान योगीच्या खंडामध्ये खूप भावनिक असा आहे आणि रणजित देसाई यांनी त्याचं लिखाण केलेलं आहे तर श्रीमान योगी मी माझ्या खूप लहान वयामध्ये वाचल्यामुळे माझ्या सगळ्या एकंदरीतच आयुष्यावरती त्या श्रीमान योगीच्या कादंबरीचा खूप मोठा प्रभाव आहे